हॅलो नमस्कार सोनल सर बोलत आहेत का सेंट थॉमस इंग्लिश मीडियम स्कूलमधनं सर नमस्कार मी विपुणा बोलते आहे सर मला माझ्या मुलाची ॲडमिशन करायची आहे एल केजीला सेकंड स्टँडर्डला तर त्याच्याबद्दल मला बोलायचं होतं तर सर आपल्याकडे ॲडमिशनसाठी सीट्स अवेलेबल आहेत का सुरू आहे का मुलाच्या ॲडमिशन ठीक आहे सर मी येते सर मला ॲडमिशनसाठी थोडी प्रोसेस सांगाल का की आपल्याला ॲडमिशनसाठी काय काय लागणार काही कुठले डॉक्युमेंट कोणते लागतील

हं हो माझ्याकडे इन्कम सर्टिफिकेट पण आहे आधार कार्ड पण आहे मुलाचं पण आधार कार्ड आहे आणि सर याच्यामधे आपल्याला जे आपला रहिवासी दाखला आहे ॲड्रेस प्रूफ ते पण लागणार आहे ठीक आहे सर आणि सर आपल्याकडे ॲडमिशन फीस काय आहे मुलाची सर यामधे काही डिस्काउंट वगैरे आहे का सर ही जी फीज आहे ही कशा प्रकारे द्यायची आहे आपल्याला आपल्या शाळेमधे म्हणजे इस्टॉलमेंट आहे की सोबत ठीक आहे चालेल चालेल सर सर इस्टॉलमेंट ही किती येणार सहसा ठीक आहे सर चालेल थँक यू तर सर मी तुम्हाला एक दोन दिवसानी शाळेमधे येते आणि पूर्ण जी प्रोसेस आहे ॲडमिशनची ती करून घेते हां ओ के सर थँक यू सर